हॅलव हां बोला हॅलो हां सोनल बोलत आहे बोला अरे हो यार फार दिवस झालेत तर प्लॅन बनव ना कोणता हां चालेल चालेल कोणता प्लॅन बनव आणि कोणी आहे सोबत आपल्या मित्रांपैकी हां हां ठीक आहे ठीक आहे चालेल मराठी मूवी सैराट आली बरोबर तेच ते फार छान चालली अॅक्च्युअली ते रिअल स्टोरी होती

त्यानंतर एक दगडी चाळ आली हां आणि एक नागराज मंजुळेची एक मूवी आली होती आता मधामध्ये काहीतरीच नाव होतं त्याचं ते नागपूरमध्ये शूट झाली होती छान मूवी आहे ती पण हां हां ते हॉकीवाली हॉकीवाली हो हो

हां हो बरोबर बरोबर हां ते आर्ची त्या आर्ची तिचं नाव काय होतं ते नाही माहीत पण तिचं कॅरेक्टरचं नाव माहिती आहे आर्ची म्हणून काहीतरी होतं आर्ची आणि पर्श्याम् दुनियादारी ती पण छान होती बरोबर बरोबर बरोबर

बरोबर हां तो अॅक्टर छान आहे हो अॅक्टिंग छान करते बरोबर हो जाऊया ना आपण चालेल चालेल संडेला फ्री आहे ठीक आहे आपण संडेला जाऊया संध्याकाळी ठीक आहे हो हो चालेल हो चल बाय